मला जर कुठं फिरायला जायचं असेल तर मी पुण्याल् पुण् पुण्याला लोणावळा पाहायला जाईल तिथे खूप छान असे डोंगर आहे आणि रम्य वातावरण आहे आणि तिथं गेलं की असं वाटतं परत यावंस नाही आणि इतकं छान आणि नैसर्गिक वातावरण पाहायला कु कुणाला पण आवडेल आणि मला तर सर्वात जास्त आवडेल आणि तिथं गेलं तर असं वाटेल की परत यावंसं नाही असं रम्य वातावरण पुण्याचं पुण्याला आहे